पुस्तकाव्यतिरिक्त मी किंवा माझं कुटुंब हे दूरदर्शन पाहणे तसेच मासिके वाचने दैनिक वृत्तपत्रे नियमित वाचणे संपादकीय जे वृत्तपत्रामध्ये लेख असतात ते वाचणं मला महत्त्वाचं वाटतं मी तर असा आहे की कुठल्याही वर्तमानपत्रातलं शब्दकोडं आपली शाब्दिक स शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी मी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये शाब्दिक कोडं सोडवण्याचा माझा दैनिक नित्य हाच कार्यक्रम आहे त्यामुळे मला श शब्दसंपत्ती किंवा जुने शब्द आजकाल जुने शब्द कोणालाच नवीन पिढीला माहीत नाहीत की ते शब्दसुद्धा शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळण्यासाठी असे मासिके वृत्तपत्रे दूरदर्शन वेगवेगळे लेख असे वाचले पाहिजेत तेव्हा त्याचा मी पुरस्कार करतो